भारताच्या हिंदी या राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी भाषा सर्वात खूप चांगली आहे कारण मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे आम्हाला लहान असल्यापासून मोठेपर्यंत हीच भाषा शिकवली जाते त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं लहानपणापासून आम्हाला म्हणजे घरात सगळीकडे आमच्याकडे हीच भाषा बोलली जाते त्यामुळे आम्हाला कसं लहान असल्यापासून ह्या गोष्टीची सवय असते आम्ही शाळेमध्ये शिकताना मराठी शाळेमध्ये शिकले असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीची पहिल्यापासून सवय मराठी धडे मराठी पुस्तकं वाचायची आवड आम्हाला आहे मराठी लोकं आमच्या बाजूचे जे पण परिसरामध्ये आमच्या जे पण बाजूला राहतात नातेवाईक किंवा आमचे बाजूचे मित्र मंडळी हे ही मराठी असल्या कारणाने आम्हाला त्या गोष्टीची सवय झाली आहे मराठीत बोलायचं मराठीत रहायचं मरा मराठी मराठीचे सण साजरे करायचे आणि मराठी भाषा ही लोकप्रिय आहे मराठी भाषेमध्ये मराठी जेवणामध्ये मराठीतल्या लोकांचे जेवणाचे पद्धती त्यांची संस्कृती ही त्यांच्या भाषेवरतीच अवलंबून असते मराठी भाषेमध्ये असलेले मराठी भाषामध्ये आत्ताची न्यूजपेपरमध्ये तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघाल तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात व तुमच्या रेल्वेच्या इकडे आता खूप काही दुकानांच्या पाट्याही मराठीमध्ये लागलेल्या आहे आणि आपला जे पण राजकीय लोकं आहेत ती मराठीमध्ये मराठी भाषा पुढे येण्यासाठी खूप झटपट करत आहे त्या लोकांनी खूप प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेला खूप चांगल्या स्तरावर न्यावं आणि आम्हालाही अशी वाटतं की मराठी भाषेलाही जसं हिंदीचं हिंदी ही एक राष्ट्र भाषा आहे ती आपण बोललीच पाहिजे पण मराठी भाषा ही मातृभाषा असल्याने आपण आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये राहतो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तेथील सगळ्यांना जास्त नाही पण थोडंफार ही मराठी भाषा बोलायला आलीच पाहिजे कारण मराठी आपण मराठी आहोत तर मराठी भाषा यायला पाहिजे आता खूप सारख्या जागेवरती म्हणजे खूप ठिकाणी रेल्वे स्टेशनांवरती बस स्थानकांवरती कुठे तुम्ही जेवायला जाल तर कुठच्या काही काही हॉटेल हॉटेल्समध्ये मेनू कार्डही तुम्हाला म मराठीमध्ये दिसतील आता मराठी भाषाही खूप प्रचलित होते मान्य आहे मराठी भाषा समजून घेणं बोलणं हे थोडं फार कठीण आहे पण मराठी भाषा ही सर्वात चांगली भाषा असल्याने आणि मराठी ही मराठी लोकं खूप चांगली आहेत तर त्यांचा क त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून मराठी भाषा पुढे जावी ही आम्हाला वाटतं आणि मराठी भाषा ही खूप चांगली आहे मराठी भाषेमध्ये आपण आधार कार्ड वगैरे बघायला गेलो आपले पॅन कार्ड वगैरे बघायला गेलो तर ते मराठीमध्ये पण टाईप केले जातात म्हणून मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी जास्तीतजास्त लोकांपर्यंत जावे एवढेच इच्छा आहे आणि मराठी भाषा ही सर्व भाषांपेक्षा सर्वात चांगली समजून घेणारी आणि आपलेपणाची भाषा आहे म्हणून मराठी भाषा मला सर्वात जास्त आवडते मराठी भाषा खूप चांगली आहे